हां हां नंदा एजन्सी बोलताय का मला तुमचा फोन नंबर ना नेट याच्यावरून भेटला आहे इंटरनेटवरून तर मला ना महाराष्ट्र सगळीकडे फिरायचा होता तर मला महाराष्ट्र फिरून त्यातल्या पारंपरिक ज्या तुमचे ज्या डिशेस आहेत त्या मला टेस्ट करायच्या आहेत तर तुम्ही मला गाईड करू शकता का हां मग तुम्ही मला सांगाल का कसं कसं काय असतं ते पारंपरिक हां अच्छा ठीक आहे पण तुम मला एका जागेवरतीच असं खायचं नाही की म्हणजे तुमच्याकडे वेगवेगळे हॉटेल्स असतील ना चांगले चांगले मला त्या ठिकाणी असं जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी असं जाऊन खायचं आहे मग तुम्ही मला ते फिरवू शकता का सगळं आणि तुमच्याकडे ते महाराष्ट्रात आता ते चुलीवरती जेवण करतात बघा ते पण मला एकदा असं हे टेस्ट करायचं आहे मग तुम्ही मला मी पुढच्या महिन्यात येणार आहे तर तुम्ही मला फिरवू शकाल का तुम्ही हा हां अच्छा ठीक आहे मग तुम्ही आता कुठच्या कुठच्या जागा सांगाल मला सांगा जरा जागा सांगा मला

हां बरं असं इथे चांगलंसं जेवण कुठे भेटणार आणि आणि कुठे जागा आहेत का म्हणजे असं सी साईड वगैरे असं काय नाही आहे का असं समुद्राजवळ जागा अशा वगैरे कुठे हॉटेल्स वगैरे चांगले असं कुठे नाही ओके ओके मग त्या ग एवढं चांगलं कुठे काय भेटतं त्यांच्यामध्ये हां तर मला तर हां तर मला मोदक खायचेत मोदक असे उत्कृष्ट प्रकारचे मोदक इथे कुठे भेटू शकतात मला हो तिथे भेटणार हो अच्छा ठीक आहे हां मग मी पुढच्या महिन्यात पाच तारीखला येणार आहे मग तुम्ही मला हे करा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करते हां